हो अलकाताई नमस्कार मी शुभा कावेरी बोलते आहे मला असं विचारायचं होतं तुमचं घर मला आवडलंय ॲक्च्युली ते रेंटलवर घ्यायचं आहे मला तर आपण कधी ॲग्रीम किंवा तुम्ही म्हणजे कसं ॲग्रीमेंट करूया का आपण नाही मला रेंटबद्दल असं खू फारसं असं सांगितलेलं नाही कारण ते म्हणाले तुम्ही पर्सनल बोला हां म्हणजे तुम्ही सांगा साधारण केवढं आहे ते

थर्टी फायव हां

ओके हो हो ओके हो चालेल डिपेंडस आता कसं आहे माझा मुलगा इथे येत आहे आल्यानंतर मला कळेल तुम्हाला मी प्रायर नोटीस म्हणजे आपल्याला हे व्हायचा वेळेच्या अगोदर कळवेन म्हणजे रिन्यू करता येईल असं हां हां द्यावी लागते हो हो हो हो हां ते टेन पर्सेंट रेंज असतं हो ते मला माहिती आहे हो हो हो हो हो हो ओके

हो हो तेव्हा तुम्हाला देऊच ना आम्ही

हो हो त्याच्याशिवाय तर काय पुढचं जाणारच नाही

ओके ओके पण मेंटेनन्स काय आम्हाला भरावा लागणार नाही ना मेंटेनन्स तुमच्याकडूनच भरला जाईल कारण इलेक्ट्रिशिन इलेक्ट्रिक बिल वगैरे ते समजा गॅस कनेक्शन आहे आणि इलेक्ट्रिक बिल आहे ते आम्ही भरू

हो हो थँक्यू

हो हो त्यांना त्यांना का कॉपी द्यावे लागते एक ओके हां ते आपण ठरवूया एक दिवस डेट आणि मग मी त्याप्रमाणे ब्रोकरला सांगून आपणं रजिस्ट्रेशन करूया नक्की नक्की नक्की हां हां हो हो हो हो नक्की नक्की नक्की ओके अलकाताई ओके नाही नाही जेवढ्या लवकर आत्ता नवरात्र पण आहे दिवस पण चांगले आहेत तर मग त्याच्यात झालं तर बरं आहे हां हां हो हो हो हो हो हो हो यस ओके ओके ओके हो हो नक्की नक्की कळवते बरं थँक्यू थँक्यू भेटूया भेटूया ओके